माझी सर्वात मोठी ताकद आहे की मी कुठल्याही कामाला भीत नाही कुठलेही काम करायला मी तयार असते कुठलेही स्ट्रगल करायला तयार असते मला जर एखादी वस्तू जर समजून सांगितली एकदा तर मी लगेच कॅप्चर करते आणि ती करायचा प्रयत्न करते तसेच आणि माझी जी कमजोरी आहे तर ती म्हणजे की मला भीती वाटते म्हणजे सपोज ट्रॅव्हलिंग करताना जे आहे ट्रॅव्हलिंग करतानी मला खूप जास्त भीती वाटते कारण की मी कधी एकटं एकटं एकटी जे आहे कधी ट्रॅव्हलनी किंवा ट्रेननी लांबचा प्रवास केलेला नाही त्यामुळे मला खूप जास्त भीतीदायक वाटतं ट्रेनचा प्रवास आणि ट्रॅव्हल्सचा प्रवास आणि माझी ताकद आहे ती खूप जास्त स्ट्राँग आहे मी कुठलेही काम करते घरातले कितीही काम असो मी ते पण सुद्धा करते तसेच मला शिवण क्लासचीपण आवड आहे तसे मी हर एक वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज पण शिकलेले आहे आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज पण शिवते प्रिन्स कट कटोरी ब्लाऊज त्यानंतर फोर टक्स वन टक्स असे बरेचसे ब्लाउज शिकलेले आहेत इव्हन त्यामध्ये कशा टाइपचे मी गळे द्यायचे डिझाईनचे कोणते गळे द्यायचे किंवा डिझाईनचा कोणता स्लीव्ह्ज शिवायच्या तेपण सुद्धा मी खूप बारकाईनी बघूनशान आणि लगेच शिकते आणि मला तशीच झाडं लावायची पण खूप जास्त आवड आहे मी इव्हन झाडं पण लावते घरगुती त्यामधे मी घरूनच म्हणजे घरीच जो भाजीपाला आपण युज करतो तेपण सुद्धा मी घरूनच घरीच उगवते जसे पालेभाज्या झालं पालक झालं मेथी झालं इव्हण कोथिंबीर झाली मिरची झाली मी घरूनच उगवते तसेच याप्रमाणे वांगी झालं टमाटर झालं वालाच्या शेंगा झाल्या तरीही मी पण सुद्धा बियांचे पीक जे आहे घरूनच काढते त्यासाठी मी माती त्यासाठी शेणखत हे पण सुद्धा त्याला सेंद्रिय खत अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खत कंपोस्ट खत टाकूनशान आणि मी जास्ती जास्त प्रमाणामध्ये घरूनच उत्पादन किंवा पीक निर्माण करते आणि तसेच इव्हण बाहेरपण मी जॉबला जातानी इंटरव्ह्यू देतानी आणि कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू मी फेस करते त्यासाठी मी माझं पर्सनल इंट्रोडक्शन आहे ते पण खूप चांगल्या पद्धतीनी देते त्यानंतर जर मला एखाद्या टॉपिकवर एसेवरती जरी इव्हन बोलायला लागलं लावलं तर मी फेस टू फेस त्यावरती पणसुद्धा चांगल्या पद्धतीनी ते कव्हर करते तसेच एखाद्या टॉपिकवरती जर मला एसे लिहायला लावलं तर मी एसे पण लिहिते तसं ग्रुप डिस्कशनवरती एखादा टॉपिक दिला मला तर बोलायला लावलं तर त्यासाठी मला भीती वाटत नाही मी खूप स्ट्रॉन्गली आणि कॉन्फिडन्टली मी बोलते तसेच मी बाहेरची जी इलेक्ट्रिक बिल आहे किंवा जिल्ह्याची माझी काही कामं आहेत जे काही डॉकुमेंट्स आहेत जे मला लागतात जसं कास्ट सर्टिफिकेट डॉक्युमेंट आहे इव्हन बाकी आदर ते डॉक्युमेंट्स जे लागतात ते पण मी चांगल्या पद्धतीने बन जिल्ह्यामध्ये जाऊनशान आणि बनवते कॉन्फिडन्टली तसंच मी माझ्या कॉलेजमध्ये खूप टॉपर होती अभ्यास करायला मी माहीर होती प्रत्यक्ष प्रत्येक मी सब्जेक्टमध्ये इव्हन चांगले परसेन्टच स्कोअर केलेला आहे चांगले मार्क्स घेतलेलं आहे आणि माझा शाळेमधून किंवा माझा कॉलेजमधून अव्वल नंबर यायचा आणि मला त्यासाठी मला माझी शाळेचे टीचर्स आणि इव्हन माझ्या घरचे पेरेंट्ससुद्धा मला त्यासाठी शाबासकीसुद्धा द्यायचे हा माझा ताकदीचा पॉईंट वाटतो